मॅम मला लग्नासाठी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन पाहिजे होती गिफ्ट द्यायसाठी तर मला दाखवाल बरं

अच्छा ठीक आहे जे म्हणजे चांगली असली पाहिजे नाही म्हणजे टिकली पाहिजे जे चार चांगले वर्ष असे सात आठ वर्ष तसे दाखवा आम्हाला मला ब्रॅन कोणती असली चालते फक्त ते दाखवा म्हणजे चांगली टिकली पाहिजे न् चांगली दिसली पाहिजे

ठीक आहे मला मला होम तेटरपण पाहायचा होता सोनीचा हां आणि सोनीची टी वी दाखवाल बरं आणि त्याची प्राइस किती असेल आणि त्याची ते हां तर ते किती ह्याची असेल

अच्छा ठीक आहे मला बत्तीस इंचीपर्यंत पाहिजे पण थोडं म् बरोबर लावून दे हां आणि जे वॉशिंग मशीन मला वरफूल वरपूलची पाहू देसाल नं